काम करतेवेळी मनातल्या मनात गाणे गुणगुणतो नाहीतर मोबाईलवर गाणे लावतो त्यामुळे काम करताना मजा येते तसेच गाणे गात गात काम करतो